माझ्ये यूट्यूबवरील आवडते सर्व म्हणजे यूट्यूवरील आवडते रेसिपी चायनल म्हणजे तर सलोनी रेसिपी चायनल कारण ते इतकं म सुंदरपणे समजून सांगते म्हणजे अग समजा कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर त्याची पूर्णपणे सा सामग्री सांगते आणि ती कशी करायचं म्हणजे स्टेप बाय स पूर्णपणे म्हणजे असं समजून सांगते आणि त्याच्यामधे चविष्ट येण्यासाठी आणखीन म्हणजे काही तर पाककृती आपण मिळू शकतो का तेही सांगते आणि कशाप्रकारे मिळवायचे हेही सांगते आणि मला ते टीव्हीवरील जे सह्याद्री चायनल आहे त्याच्यामध्ये द दुपारचा भाग जो असते की किचन चॅम्पियनचा कूक म कूक चॅम्पियन तर त्याच्यामध्ये मस्त प्रकारे ते वेगवेगळ्या डिशेस बनवायला शिकवतात तर मला ते चॅनेल आवडते आणि त्यामधून मी खूप काही शिकले आहे